पुस्तक क पूर्ण करण्यासाठी साधारणपणे पानावर किती पुस्तकाची पानएत त्याच्यावर ते पूर्ण होण्याला लागणारा वेळ अवलंबून असतो माझा मी जास्तीत जास्त पुस्तक व वाचते पण दोन तीन तास वाचलं की डोळ्यांना त्रास होतो म्हणून दोन तीन तासात मी वाचून काढू शकत नाही नाहीतर त त्या डोळ्यांच्या त्रासामुळं मी कमी केलेय पण नाही तर मी वाचू शकते आणि माझं म मी असं काही उद्देशष्ट ठेवलेलं नाहीये ग्रंथालय त्यासाठी वाचनासाठी ग्रंथालय लावलेलं आहे वाचनाची आवड असल्यामुळ पण त्याचं उद्दिष्ट म्हणजे आठवड्यानी पुस्तकं बदलायला जाऊन त्या घेतलेल्याच पुस्तकाची मुदत वाढवून पंधरा दिवसाची मुदत घेऊन महिन्याभरात साधारण दोन पुस्तकं व्हावीत असं उद्दिष्ट मी ठेवलेलं आहे आणि तेवढंच मला बास आहे म्हणजे वाचन आणि तेवढं मला पुरत वेळ मिळेल तेवढं मी तसं वाचत असते